हां हॅलो बोला हो हो बरोबर बोला अच्छा ओके

हो आहे ना आमचे फ्लॉवर्स पण आम्ही व वेगवेगळ्या प्रकारचे आणि सीझन वाईज इवन आर्टिफिशियल पण आहेत आणि दोन्ही म्हणजे सगळेच प्रकार आम्ही ठेवतो आ बरीच वरायटी आहे त्याचं इन्फॅक्ट आमचं एक पी पी टी टाईप प्रेझेंटेशन पण आहे ते तुम्हाला मी मेल करू शकते शेअर करून तुम्ही चॉईस करू शकता इवन त्यात वेगवेगळे पॅकेजेस आम्ही दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जसे आवश्यक वाटतात काय तुमचं लग्न म्हटल्यावर तुम्ही काय काय इव्हेंट ठेवणार आहात ओके अच्छा अच्छा ओके बरं बरं बरं म्हणजे साधारण झेंडूच्या माळा मोगऱ्याचे गजरे किंवा गुलाब आपले जी महाराष्ट्रीयन फुलं आहेत त्यांचा वापर करून अगदी अगदी आणि हल्ली खूप छान रंगाची वेगवेगळी व्हरायटी आहेच आहे आणि आता चांग सीझन असल्यामुळे तर तुम्हाला कम्फर्टेबल राहील म्हणजे कसं होतं एरवी सीझन जर वेगळा असेल ना तर ती फुलं थोडी महाग जातात किंवा आम्हालाही ते पॅकेज थोडंसं बदलावं लागतं पण मग तुम्हाला ते आम्ही आणि तुम्ही तीन इव्हेंट देत आहे ना एकदम जे एकच जर दिलं असतं तर थोडं ते महाग जातं ओके बरं बरं

हो हो आमची माणसं येतात तुम्हाला हवं तसं हवं त्या पद्धतीत हवं त्या साईजमध्ये कारण कसं होतं तुम्ही कितपत तुमची भिंत किंवा काय म्हणजे वापरणार आहात बॅग्राऊंड किती साईजचा त्यावर पण थोडंसं ते ठरतं ना कारण तेवढ्या पद्धतीत तेवढी फुलं लागणार आहेत त्याला कारण ते भरगच्च आणि छान दिसावं इव्हन ती वासाची वगैरेही असतात की गेलं की फ्रेश वाटावं नॅचरल वाटावं असं आणि दुसरं असं की तुमच्याकडे समजा हँगिंगला सध्या लगेच काही नसेल त्यासाठी आमच्याकडे बरेचसे नवीन नवीन ऑप्शन आलेले आहे त्या ऑप्शन्समध्ये तुम्ही वेगवेगळे त्याला डेकोरेशनला साईड असे म्हणजे एंट्रन्स म्हणा किंवा स्टेजच्या कडेने लावायला इवन असंच काही नाही की तुम्ही बॅग्राऊंडच करावं प्रत्येक वेळेला हो हो हो हो हो हो नाही गरज आमची एक ॲक्च्युली एक जे कोऑर्डिनेटर आमचं फ्रेंड्सच आहे आम्ही एक एकत्रच काम करतो त्यांच्याकडे काही आलं तर ते मला कळवतात माझ्याकडे आलं तर त्यांना कळवतो साधारण त्यांच्याकडे वीस लोकांची टीम आहे माझ्याकडेही एक दहा बारा लोकं आहेत त्यामुळे बऱ्यापैकी मोठा ग्रुप आहे म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावरचं काम असेल ते आम्ही कमीत कमी वेळात चांगल्या पद्धतीत करून देऊ तुम्हाला अगदी हो हो अगदी तुम्ही आधी फोटो बघाल तर खूश व्हाल आणि तुम्हाला कन्फ्यूज होईल की नक्की कोणतं वापरू काय वापरू कारण फार मोठे मोठे लोकं फारच आम्हाला ॲटॅच आहेत आणि इव्हन रिपीटेड ऑर्डर असतात त्यांच्या कारण त्यांना ते तेवढं आवडत आहे असं

शेअर करते हो हो हो पाठवून ठेवते नक्की नक्की अच्छा ओके अगदी अगदी थँक्यू मॅम अच्छा ओके बाय